तर सफरिंगबद्दल आता बोलायला गेलं तर मी खरं जास्त वेळ तर सफरिंग नाही केली दोनदाच केली आहे पण त्या दोनदा केलीमध्येच मला इतका मजा आली ना म्हणजे मला परत नक्कीच करावीशी वाटते पण मला वाटत नाही माझी मम्मी मला परत कधी जायला देईल कारण तिला पाण्याची भीती वाटते मग तिला व असं वाटतं की मी पण त्या पाण्यात बुडून जाणार असं असं काहीतरी वाटतं तिला तर आता मला जास्त म्हणून त्याच्याबद्दल काही शब्द माहिती नाही आहेत सफ्रिंगबद्दल पण माझ्या सगळ्यात आवडती लाट म्हणायला गेली तर जे तोंडावर लाटा येतात ज्यात आपण पूर्ण आतमध्ये जातो जे मोठ्या लाटा येतात ते ते करायला इतकी मजा येते ना म्हणजे काय सांगताच येणार नाही ते जरा चारपाच सेकंदसाठीच असतं आपण पूर्ण आतमध्ये जातो आणि आपल्या वर अशी पूर्ण लाट असते आणि ते त्या टाईमला इतकं मस्त वाटतं ना कोणाचे आवाज येत नाही काय कोणाचं कसंच काय दिसत नाही फक्त आणि फक्त आपल्याला दिसतं ते म्हणजे पाणी खूप मस्त वाटतं शांत वाटतं असं वाटतं की हे कधी संपताच नाही असं वाटतं की आपण तिकडेच आतमध्येच राहू या क कोणाचा काय कसला त्रास नाही खूप शांत वाटतं मला जेव्हा मी पहिल्यांदा ते आतमध्ये ते चारपाच सेकंद माझे गेलेले तेव्हा असं वाटत असतं की वाह कुठच्या जगात आले आहे मी नवीन इतकं छान वाटत होतं असं काय म्हणतात ते जन्नत तसं मला वाटलं तिकडे डायरेक गेल्यासारखं खरंच खूप मजा आली मला नक्कीच माझी मम्मी खरंच खूप भ्यालेली की मी ते चारपाच सेकंदासाठी काय तिला वाटलं की मी बुडाले होते त्यामुळे मला पण नंतर तिनं लगेच सगळं पाण्यातनं बाहेर बोलवलं तसं मी गेले पण नक्कीच मी आधी खूप प्रॅक्टिस केलेली होती त्याबद्दल त्यामुळे मला काही भीती तर वाटत नाही होती तेच मला सफ्रिंगबद्दल जे आवडतं ते म्हणजे खरंच खूप शांत वाटतं खूप एन्जॉय करायला येतो म्हणजे आपण नक्कीच त्या पाण्याच्या वरच असतो आणि आपण असं असं वाटतं की तिकडून यायचंच नाही बाहेर बस तिकडेच राहायचं सगळं सगळं शांत वातावरण असतं कोणाचं काय टेन्शन नसतं टेन्शन जे असतं ते नक्कीच माझ्या मम्मीचं असतं पण आता असंच बोललं गेलं तर नक्कीच कसलंच टेन्शन नसतं खूप खूप शांत वाटतं आवाज असतो मस्तपैकी समोर वाळू असते लोकं नक्कीच असे बघत असतात पण ते पण बरं वाटतं आपण काहीतरी करतो आहे म्हणून ते बघत आहेत त्यांना पण नक्कीच करावंसं वाटत असणार मग ते पण करतील त्यांना करताना मग आम्ही परत बघू हीच मजा असते सफरिंगची खरंच खूप छान वाटतं